मराठी भाषेविषयी विचार केला तर महाराष्ट्रात ही वेगवेगळ्या प्रांतात मराठी भाषा ही वेगवेगळ्या पद्धतीने शिकवली जाते वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते त्यामुळे साहजिकच एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या भाषेला आपण चांगला दर्जा देतो आणि हा एक गैरसमज आपण आपल्या मनात ठेवतो की त्यांची भाषा आपल्या भाषेपेक्षा सुखकर आहे व्यवस्थित आहे पण ॲक्च्युली तसं नसतं तर मराठी भाषा समजून घ्यायची असेल तर मराठी भाषा ही व्यवस्थितपणे बोलली आणि त्याविषयीचं जर गैरसमज होत असतील तर गैरसमज हे वेगवेगळ्या व्याख्यानातून वेगवेगळ्या बोलीभाषेतून आपण ते दूर करू शकतो मराठी भाषा बोलताना त्याच्यामध्ये काही जोड शब्द असतात त्या जोड शब्दांचा व्यवस्थितरित्या जर सराव जर केला तर निश्चितच ती भाषा बोलायला आणि लिहायलासुद्धा सोपी जाते मराठी भाषेतलं सर्वात मग अवघड म्हणजे व्याकरण जो प्रकार जो आहे या व्याकरणावरती जर चांगल्या पद्धतीने आपण जर वेळ देऊन त्याचं ज्ञान अवगत जर केलं व्याकरणातील त्रुटी जर आपण जर समजावून घेतल्या तर निश्चितच आपल्याला मराठी भाषा ही सोपी जाईल मराठी भाषेमध्ये लिखाणाचा सराव केल्यामुळे किंवा जास्तीत जास्त वाचन केल्यामुळे जास्तीत जास्त बोलल्यामुळे आपल्यात जो काही न्यूनगंड तयार झालेला असतो तो न्यूनगंड हा मराठी भाषेविषयीचा दूर होऊ शकतो आणि जास्तीत जास्त बोलल्याने जास्तीत जास्त वाचन केल्याने जास्तीत जास्त लिखाण काम केल्यामुळे निश्चितच आपल्याला आपल्या मराठी भाषा विषयीचे जे काही दोष असतील ते दोष आपल्याला दूर करता येतील आणि जे आपल्याला जे अवघड वाटत असेल ते अवघड असलेलं काम आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने मांडून मराठी भाषेविषयी इथले गैरसमज जे आहे ते आपल्याला दूर करता येतील